योग योगाची आवड ही खरं तर पहिल्यांदा माझ्या आईनेच मला लावली ती आत्ता ऐंशी वर्षांची आहे परंतु अजूनही ती नियमितपणे योग करते मी काही वर्ष पहिली योग करत नव्हते पण प्रकृतीच्या काही लहान सहान तक्रारी सुरू झाल्या आणि मला माझ्या आईचं म्हणणं पटायला लागलं आणि मग मी योग करायला सुरवात केली योगाची माझी गुरु ही कविता ताई आहे आणि माने सर आहेत कविता ताईनं मला खूप प्रोत्साहन दिलं तिनं मला स्पर्धेत भाग घेण्याएवढी पण माझी तयारी करून घेतली मला सूर्यनमस्कार घालायला तिनं खूप प्रोत्साहन दिलं मी कधीही विचार केला नव्हता पण तिच्या प्रोत्साहनानं मी दोनशे पन्नास सूर्यनमस्कार घातले आणि पहिला नंबर स्पर्धेमध्ये मिळवला हा माझ्यासाठी एक खूप मोठा एक महत्वाचा क्षण आहे कारण यामुळं मला योगाची खूप आवड निर्माण झाली आणि मी पण योग चांगल्या पद्धतीनं करू शकते असा तिनं मला विश्वास दिला मागच्या वर्षी तिच्यामुळंच मी यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटीचा योग डिप्लोमा केला त्यात शरीरशास्त्र आहारशास्त्र शिक्षणशास्त्र योग सिद्धांत असे विषय शिकल्यामुळे मला योगाविषयी अजूनही सखोल ज्ञान प्राप्त झालं त्याचं सर्व श्रेय मी कविता ताईलाच देईन योग सिद्धांत या विषयामध्ये आपल्याला योगाचा सर्व इतिहास समजतो आणि महर्षी पतंजलींनी योग विषयक सांगितलेली सूत्रं यामध्ये शिकायला मिळतात